हा बोला हो हो हो का हो का हो का ठीक आहे माझ्याकडे खूप वेगवेगळ्या कलरचे फुले आहेत ताजी ताजी आहेत आणि आपल्याला त्याला पूजेसाठी पाहिजेत ना हो का मग भेटतील ना आहेत मग आमच्याकडे हो हो आहेत हो हो मिळून जातील तुम्हाला आणि हो हो हारही बनवतो आणि वेगवेगळे जे कार्यक्रम होतात तर आमच्याकडे गाण्याचे म्हणा आणखी वेगवेगळे हार देवा देवांसाठी फुलं वगैरे आणखी गजरे ते सर्व भेट भेटते आमच्याकडे

हो हो माझं दुकान बाजारामध्ये शेवटच्या शेवटच्या जागेमध्ये दुसऱ्या नंबरचं दुकान आहे माझं हा तिथे तुम्हाला यावं लागेल आणि घेऊन जा हो हो हो माझं दुकान सकाळी सहा वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत सुरु राहतं तुम्ही केव्हाही येऊन घेऊन जाऊ शकता हो हो हो हो ताजेच असतील हो हो हो बाकीच्या दुकानापेक्षा आमच्याकडे थोडं स्वस्तच भेटते त्याच्यामुळे प पैशाचं काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला व व्य व्यवस्थित किमतीतच लावून देईल हो हो हो दुकानावरच यावं लागेल तुम्हाला दुक दुकान चं काय सहा वाजेपासून सुरु होते आमचं दुकान तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही येऊन घेऊन जाऊ शकता हो ठीक आहे तू तुम्ही जेव्हा म्हटलं तेव्हा तुम्हाला भेटून जातील फुलं

हो हो हो माळच बनून देऊ हो हो हो हो हो हो जे पूजेचे ला फुलं लागतील तुम्हाला ज्या कलरचे लागतील ते सर्व प्रकारचे फुलं आहेत आमच्याकडे हो त्याच्यामुळे मग सर्वच कोणत्याही कार्यक्रमासाठी आम्हाला वेगवेगळ्या कलरची फुलं ठेवावी लागतात आहेत फुलं तुम्ही केव्हाही येऊन घेऊन जाऊ शकता ठीक आहे हो हो येऊन जा ठीक आहे हो